घोडेस्वारी करताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप काळजीपूर्वक पाळाव्या लागतात जसं घोड्याचा जो बेल्ट आहे तो कसा पकडायचा पाय कसे ठेवायचे बसायचं कसं आणि आपली सुरक्षितता आपण कशी पाळायची जेणेकरून घोड्यावरून आपल्याला आपला तोल सांभाळता यावा यासाठी आपल्याला घोडेस्वारी करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते